आपण रोज जेवणामध्ये वरण भात भाजी वांग्याची भाजी जेवतो रोज आपण भात व रोजचा आपला आहार वरण साधं रोजची भाजी आपण कधी गवार रस शेंगाची करतो कधी पालक करतो कधी आपण वरण करतो कधी टी तिखट वरण करतो कधी आपण चुनवड्या करतो कधी पाटवडी करतो आपल्या ब भाज्यांचे भरपूर प्रकार आहे जशी फुलकोबी आहे पत्ताकोबी आहे त्याच्यानंतर आपण बेसन करू शकतो आपण भाजी वड्या करू शकतो आपण काम कारल्याची भाजी करू शकतो आपण स शिमला मिरची चटणी करू शकतो आपण रोज भाज्या भरपूर रंगारंगाच्या करू शकतो आपण भाज्यामध्ये भरपूर प्रकार आहे जसे चवळीच्या शेंगा आहे